हा बरोबर बरोबर महालक्ष्मी किराणामधून बोलतो आहे बोला ना काय पाहिजे तुम्हाला

चालेल ना चालेल ना सगळा किराणा भेटून जाईल तुम्हाला जे जे लागेल ते ते सगळ्या गोष्टी आमच्या किराणामध्ये भेटून जाईल बोला काय काय पाहिजे तुम्हाला आहे ना बासमती आहे कालीमुछ आहे एकशे वीसवाली आहे एकशे चाळीसवाली आहे बोला ना कोणते देऊ बासमती चावल आहे सर एकशे वीस रुपयेवाला याच्यापेक्षा नाही याच्यापेक्षा चांगला मग हेच भेटणार तुम्हाला एकशे चाळीसवाला आहे मग बास आपला कालीमुछ हेच घेऊन जा चांगला आहे बासमती लग्नासाठीबी घरच्या कामासाठीबी चांगला राहील हा बोला ना काय काय देऊ गहू आहेत तीस रुपये किलो त्याच्यामध्ये चांगले पाहिजे तर चाळीस रुपये किलो हाे लोकवनचे गहू आहेत ना लगानचे चाळीस रुपये किलोच ठीक आहे आणखी सांगू हा सगळंच आहे चणाडाळ तूरडाळ मूगडाळ बरबटी वगैरे सगळंच आहे बोला ना किती किती करू ठीक आहे तुम्ही काय करा चार चार किलो घेऊन जा सगळ्या डाळ आणखी समोर हा हा आहेत ना या पण गोष्टी आहेत सगळ्या आणखी हा बोला बोला बरं साबण किती लागत आहे हे सांगा पटकन बारा नग तेल किती किलो करायचं तीस किलो ठीक आहे चटणी मीठ एक एक किलो दोन के जी चटणी हळदी एक किलो शेंगदाणे पाच के जी ओके ओके पोहे सहा किलो वाटाणे लिहिले लिहिले लिहिले ठीक आहे ठीक आहे तुमचं पार्सल येऊन जाईल सगळं घरी किंवा तुम्ही दुकानात येऊन घेऊन चालले तर चालतंय ठीक आहे धन्यवाद ठीक आहे ठीक आहे घरपोच देऊन जाईल मग चालतंय